आता कसं जे पण ते आम्हाला एक्स्ट्रा वगैरे काही पाहिजे असतात तर जे ऑनलाईन फूड कंपनी आहे लाइक झोमॅटो आणि फ्लिपकाट त्याच्यामध्ये कसं आम्हाला पे करा लागतं एक्स्ट्रा त्यात मला चटणी जास्त पाहिजे करून अजून काही एक्स्ट्रा पाहिजे तेव्हा तर आम्ही त्याने कसं आहे की आम्ही जेव्हा ऑडर करणार तिथे आम्ही लिहून देतात की नाहीतर एक तिथे ऑप्शन असतात सिलेक्ट करायला की अजून काही अॅडन् पाहिजे करून सॉस वगैरे अॅडर पाहिजे काय ऑडर पाहिजे तिथून आम्ही नं लिहून देतात की आम्हाला हे ऑडर पाहिजे करून एक्स्ट्रा तेव्हा ते पाठवतात आणि त्याचा पेमेंट असते ते तुम्हाला ऑनलाईन करावं लागतात आणि आम्ही ऑनलाईन करू शकते असा कसं आहे की जे पण ऑनलाईन डिलेवीह असतात त्याच्यामध्ये जे पण रेस्टॉरंट आहे ते एक्स्ट्रा पदार्थ देतात पण त्याचं चार्जेस घेतात आजच्या टाईमीला म्हणून ते आम्हाला पे करायला लागतात तर असा आणि ते कसं आहे जास्त पे नाही करत तर हा जे त्यांचं तेच असतात